हॅलो मी ईशा सोनकर बोलत आहे मला तुमच्या जवळून मला भाजी घ्यायची आहे तर कोणते कोणते भा मला वांगे पाहिजे आलू आणि शेंगा व क अजून कोणत्या आहेत तुमच्याजवळ तर याच्यात डिस्काऊंट काय आहे अच्छा वांगे किती रुपये किलो आहे जसं आता माया माझ्या घरी बड्डे पार्टी आहे तर त्याच्यासाठी ऑर्डर द्यायचं आहे तुम्हाला तर शंभर लोकांचं जेवण आहे त्याच्यासाठी त्याच्या हिशोबाने पाहिजे मला

आं आलू वांगे आणि पालक पाहिजे

नाही आलू पालक

आ आलू वांग्याची वेगळी आहे आलू पालकची वेगळी आहे हो तर भाजीपाला एकदम फ्रेश आहे ना अच्छा ठीक आहे ना तर कधीपर्यंत पाठवाल उद्या पाहिजे मला याच्या ठीक आहे ना मी ॲड्रेस तुम्हाला सांगतो वैशाली नगरमध्ये गल्ली नंबर चार आणि त्याच्यासोबत बिल पण पाठवून द्या गल्ली नंबर चार वैशाली नगरचा पेट्रोल पंप आहे त्याच्यासमोर गल्ली नंबर चार आहे तिथे

अच्छा ठीक आहे

ठीक आहे ना भाजीपाला आल्यावर मी लगेच त्यांना पेमेंट करून देईन